मी शाळेमध्ये असताना मला एक लेख होता हिंदीचा साने गुरुजीची होती ती एक कथा पु ल देशपांडे साने गुरुजी आणि मला नी सरांनी एक होमवर्कच दिलेलं होतं की हा जो हिंदीतला लेख आहे तो तुला मराठीमध्ये अनुवादित करायचा आहे तर तू करून दे मला तर अगोदर ते जमलंच नाही कारण कसं एकदम हिंदीतून मराठीमध्ये ट्रान्सलेट करणं मला थोडं कठीणच वाटलं कारण मराठीतले शब पाहिजे तशी बोलायला सोपी आहे पण जेव्हा आपण काही मराठीमध्ये भाषांतर करतो तर ते अवघड जातं करायला पण मग मी खूप विचार केला आणि तो लेख जो आहे चार पेज चारच ओळीचा होता तर मी तो पूर्णपणे एक एक शब्द मराठीमध्ये शब्द हे करून खूप विचार केला आणि विचारून वगैरे मग तो मराठीमध्ये तो पूर्ण मी ट्रान्सलेट केला मला मग एवढं बरं वाटलं की बघा मला तर मी स्टा बोलले होते की मला येणारच नाही पण तो मला मी त्याच्यावर पर्याय शोधून तो मी लेख पूर्ण केला